बुलढाणा जिल्ह्यामधे म्हणजे चार प्रकारचे रेल्वे स्टेशन आहे मलकापूर रेल्वे स्टेशन जालना रेल्वे स्टेशन शेगाव रेल्वे स्टेशन आम्हाला सगळे रेल्वे स्टेशन म्हणजे जवळ पडते परवडते त्यांचे भाडेपण स्वस्त ब असतात मग त्यामधे खूप लोक त्यांचा फायदा घेतात